आज शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जात आज बऱ्याच ठिकाणी शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते काही ठिकाणी मजुरांची टंचाई असते किंवा शेती मजुरामुळे परवडत नसते तर त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये इर्जिक नावाचा एक प्रकार असतो ज्यावेळेला ज ज्वारी सुगीचा स सीजन किंवा सुगीचा स ही असतो स सण किंवा सुगी साजरी के हे करत असतो आपण त्यावेळेला त्या ठिकाणी एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन आपण ती ज्वारी काढण्यासाठी असेल किंवा काही करण्यासाठी मदत केली जाते आणि त्या ठिकाणी एकमेकाला सहकर्यातून शेतीच्या म मजुरांची उपलब्धता जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर आणखी शेतीमध्ये सुगीच्या वेळेला असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आता दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण ज्यावेळेला शेती क ज्वा ज्वारी पेरलेली असते त्या ठिकाणी पांडव ज्व ज्वारीमध्ये पांडव घातले जातात जे की आपल्या पिकाचं रक्षण करतात असा ग्रामीण भागामध्ये समज आहे